मी फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग ॲपवरून साडी ऑडर केली होती ती ऑडर मला सात दिवसात माझ्या घरी मिळाली पळण मग मी ते पार्सल जेव्हा ओपन केलं तेव्हा त्यामध्ये साडी होती जेव्हा ती साडी छान होती जेव्हा ओपन केलं तेव्हा त्याचा कलर वगैरे पण छान होता पण तिची फॅब्रिकही छान होते पण जेव्हा मी ती साडी माझ्या दुसऱ्या साडीसोबत मोजली त्या त्यावेळेस मला ते त्या साडीमध्ये लांबी आणि रुंदीला खूप कमी मिळाली आणि त्यांनी जेव्हा ॲपवर फोटो टाकलेला होता आणि त्याची डिटेल्स दा दाखवलेली होती त्यावेळेस त्यामध्ये ब्लाऊज पीस अवेलेबल आहे असे सांगितले होते पण जेव्हा मी ती साडी माझ्या ब्लाऊज माझ्या साडीला मोजली तेव्हा त्या ती साडी आधीच ब्लाऊज पीस न काढताच लांबीला कमी पडली आणि रुंदीला सुद्धा मला ती कमी पडली त्यामुळे मी फ्लिपकार्ट या फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग ॲपवर थोडीशी नाराज झाली